डायवर दादा बोलताय का हां दादा मी किती वेळ तर तुमची वाट पाहत आहे गेला एक दीड तास झाला तुम्ही अजून आले नाही नाही दहा मिनिटं दहा मिनिटं करता करता खूप वेळ झाला ना हा या मग